राज्यातील शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळतात पूर्वीच्या काळी जशी एक कारकुन पद्धती आपण म्हणतो की लिपिक तयार करण्याची एक पद्धती होती परंतु आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी असे जे परंपरेनुसार ज्या अध्यापन पद्धती चालत होती त्या त्या बऱ्यापैकी बंद झालेली आहे असं आपण म्हणु कारण की आत्ताच्या नुसतंच बी ए बी कॉम बी एस सी करून जर पदवी प्राप्त होऊन जर मुलांच्या हाताला रोजगार मिळत नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही म्हणून आत्ताची शिक्षण पद्धती ही रोजगारभिमूक व्यवसाय भिमुक अशा पद्धतीनं हे डिझाईन केलेली आहे त्यामध्ये तसा बदल करण्यात आलाय विविध शिक्षणतज्ञांचे विचारवंतांचे समाज ज्यातील उद्योगपत्तींचे समाजातील एक इंटिलेक्चुअल लोकं असतील त्यांचा सगळ्याचा आढावा घेऊन एकंदरीत राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल केलेली आहेत मग तसं बघायला गेलं तर जे विद्यार्थी केंद्रित्रित कृतीप्रधान दृष्टिकोन आपण म्हणतो की आत्ताच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या आवडीला निवडीला वाव दिलेला आहे त्याच्या एकंदरीत त्याच्या अभिरुचीला पूर्णपणे वाव दिलेला आहे की बाबांनो की त्याला रस कुठ आहे समजा अगोदर संस्कृतमध्ये रस असेल परत भाषेचे आवड निर्माण झाल्यानंतर त्याला असं वाटलं की परत आपण पुन्हा नव्यानं एक वेगळा असा विषय घेऊ शकतो त्यावेगळ्या अशा विषयात तू करियर करू शकतो मग असे जे बदल आहेत आणि त्यात वैयक्तिक शिकवण्याच्या दृष्टिकोन पण आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे की पूर्वीच्याकडे एका वर्गात पन्नास पन्नास साठ साठ मुलं असायची आता तसं नाही झालं आता वीस मुलं पंचवीस मुलं अशी एक तुकडी करून प्रत्यक्ष वैयक्तिक दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातुन त्याचा अभ्यास केलेला आहे व त्याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांचं वैयक्तिक लक्ष पण राहतं आपण कोणकोणत्या विषयात कच्चेआहोत याची चाचपणी करता येतं त्याची अभियोग्यता चाचणी करता येते त्याची नैदानीक चाचणी करता येते तसंच शिक्षणाचे प्रकार पण बदललेले आहेत म्हणजे आपण म्हणतो किंवा औपचारिक शिक्षण पद्धतीच घ्यायची म्हणजे उदाहरणार्थ एक बँचवर बसून फक्त शिक्षण पद्धती मी शाळा ही शिक्षणाचं माध्यम होतं आता तसं नाही राहिलं होमस्कुलिंग आले आता औपचारिक शिक्षण पद्धती आहे डिस्टन्स एज्युकेशन आले ई लर्निंग आले अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाचे प्रकार आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की एकंदरीत शाळेच्या शिक्षनाचं जेवढं महत्वाचं आहे तेवढं समाजातील जीवनातील जे शिक्षण आहे त्यालासुद्दा महत्व दिलेलं आहे मग त्या पद्धतीनं त्याची वाट चाल चालू आहे मग आता शिक्षणाचे प्रकार आपण म्हणलं आता मागच्या कोरोनाच्या ह्याच्यात लाटेत की बऱ्याच वेळेला शाळा चालू च नसायच्या मग त्यावेळी शिक्षण पद्धती ही ई लर्निंग झाली बरोबर ऑनलाईन एज्युकेशन झालं त्यात पन विद्यार्थ्यांनी बऱ्याचसाट माहिती म्हणा की ते ऑनलाईन एज्युकेशनमधनं पूर्ण केली म्हणजे आपण त्याला म्हणु बुकलेस असं शिक्षण पद्धती केलं का एखादा क्यू आर कोड स्कॅन केला की त्याच्या पुढे त्याला डाटा येत होता अशा पद्धतीने शिक्षणाचे प्रकारसुद्धा मूलभूत बदललेली आएत परंतु शिक्षणाचे प्रकार बदलत असताना की जी मूळ जी पद्धत आहे आपण खडू फळा मोही मोही म्हणतो खडूफळा शाळा म्हणतो त्या पद्धतीतनं जेवढं शिक्षणाला की विद्यार्थ्यापर्यंत पोचतं तेवढं ऑनलाईन एज्युकेशनमध्ये पोचत नाहीअसं मला वाटतं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवर दृष्टिकोन राहतो त्याचं शिक्षणाचे प्रकार असे दोन तीन झालेले आहेत त्यामुळं एकंदरीतच त्याची जी वाट चाल आहे ही बऱ्यापैकी आपण म्हणू की बा परंपरावादी शिक्षणापेक्षा आता नव्यानं जे होऊ घातलेल्या शिक्षणात आलेलं आहे त्याचा चांगला परिणाम पुढच्या पिढीवर होईल असं मला मनापासून वाटतं